कोणी एकेकाळी स्टेटस सिम्बॉल असलेला मोबाईल हा केव्हा सर्वांच्या घरामधे शिरून सर्वांच्या हातामध्ये बसला जाऊन बसलेला आहे आणि तो अत्यावश्यक वस्तू झालेला आहे हे आपल्याला आता आठवणारसुद्धा नाही अनेक ठिकाणी आपल्याला ही तक्रार आता कॉमनली ऐकायला मिळते फेसबुकवरती तर मला जवळजवळ महिन्यातून एक तरी कोणी पालक असं सांगताना दिसतात की माझ्या मुलाला मोबाईलशिवाय किंवा शिवाय आपल्या टी व्ही शिवाय मुलगा जेवत नाही किंवा मूल जेवत नाही आणि आता हे फारच अवघड होत चाललेलं आहे अशा प्रकारच्या तक्रारी ह्या अतिशय सामान्यपणे आपल्याला पाहायला मिळतात याचं कारण असतं तेच की सतत त्यावरती काही ना काही बदल घडत असतात त्या चित्रात त्या त्या जो समोर स्क्रीन असतो मोबाईलचा किंवा टी व्हीचा याच्यावरती सतत होणारे बदल आणि माणसाच्या मनाला जे आतून हवं असतं की सतत काही तरी वेगळंवेगळं घडत राहिलं पाहिजे तर ते घडताना दिसतंच समोर आणि त्याच्यामुळे त्याच्याकडे वाढणारं एट्रॅक्शन त्याच्यामुळे तिकडे होणारं तिकडे ओढ घेतं मन मुलाचं लहान मुलाचं ज्याला अजून माहिती नाही की काय आ बघायला पाहिजे आणि काय बघायला नको परंतु ते कळण्याच्या आधीच त्याच्या हातामध्ये मोबाईल पडतो आणि मग त्या मोबाईलकडे तो आकृष्ट होतो ते बाळ आणि त्या मोबाईलकडे आकृष्ट झाल्यानंतर दुसरं काही न होता त्या मोबाईलच्याकडेच त्याचं लक्ष लागून राहतं टी व्हीकडेच त्याचं लक्ष लागून राहतं आणि मग दुसरं काही सांगायला गेलो तर ते मूल त्याला विरोध करतं आणि असं करता करता की त्या मुलाने वेळेवर जेवावं म्हणून त्या मुलांनी पुरेसं खावं म्हणून मग त्याला जेवायच्या वेळी त्याला त्याच्या खाण्यापिण्याच्या वेळी त्याला टी वी दाखवून त्याला मोबाईल दाखवून त्याला खाऊ घालायची एक नवीन प्रथा सुरू झालीय पद्धत सवय सुरू झालेली आहे आणि याच्यातून त्या मुलाला सवय लागते की जी ती सवय सुटत नाही लवकर तर याच्यासाठी एक उपाय असाही मी अनेक वेळेला सुचवलेला ऐकलेला आहे डॉक्टरांच्याकडून डॉक्टर लोक ह्याच्यावर असं सांगतात की तुम्ही हे त्यानी खावं म्हणून प्रयत्न करता ही चांगली गोष्ट आहे परंतु कुठलंही जे मूल निरोगी मूल जे आहे ते न खातापिता राहणार नाही त्यामुळे एखाद्या दिवशी एखाद्या वेळी तुम्ही असा प्रयत्न करून पहा की त्यांना खायच्या वेळेला खावं व्यवस्थित त्यावेळेला खाण्याच्या पिण्याच्या वेळी त्यांनी टी व्हीकडे लक्ष देऊ नये किंवा टी व्हीपासून त्याला दूर ठेवावं याच्यासाठी मुद्दाम तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे असं डॉक्टर सांगतात आणि त्याच्याबरोबरीनं दुसरा एक प्रयोग असाही करता येतो की आईवडलांनी जर का आपल्या हातातला टी व्ही आपल्या हातातलं टी व्हीचा रिमोट किंवा आपल्या हातातला मोबाईल दूर ठेवला आणि त्या मुलाशी बोलण्यामध्ये त्या मुलाशी खेळण्यामध्ये त्या मुलाला रमवण्यामध्ये कडे जर का लक्ष दिलं तर आपोआपच त्या मुलाचं त्या टी व्हीकडचं त्या मोबाईलकडचं लक्ष कमी होऊ शकतं